आपल्या सांस्कृतिक परंपरा साजरा करण्यासाठी आणि त्यांचा मान ठेवण्यासाठी मराठी भाषक त्यांच्या भाषेचा वापर जेणेकरून कीर्तन हे माध्यम खूप उत्तम प्रकारे न साद सादर केलं जातं कारण त्यातून अनेक कीर्तनकार अनेक कीर्तनकार जे असे आहेत की ते समाज प्रबोधन पण करतात आणि आपल्या संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी ते त्या कीर्तनातूनच सगळ्या गोष्टींचं स उदाहरणार्थ उदाहरण देऊन ते साजर कीर्तन सादरीकरण करतात त्यातून मराठी भाषेचं अनेक उत्तमोत्तम प्रकारे आपल्याला भाषेचा विकासही होतो आणि भाषेच्या शब्दांचे जे काही आपल्या गतकाळातले शब्द जे आहेत ते आपल्याला आपल्या म ज्ञानामध्ये भर पडते त्यामुळे अनेक प्रकारचे गणेशोत्सव काळामधे गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या वेळेला किंवा नवरात्रामध्ये जे भा अनेक प्रकारच्या आरती अनेक प्रकारची स्तोत्र जी आहेत आपली तर ती वेगवेगळ्या प्रकारे संस्कृतमध्ये असलेली स्तोत्रसुद्धा प्राकृत भाषेमध्ये करून त्याचा प्रचार आणि प्रसार करून त्याचा वापर करून आपण त्याला जास्तीत जास्त भाषेचा वापर हा कसा करता येईल आणि वाढवता येईल मराठी भाषेला कसा जास्तीत जास्त त्याची हे पातळी वाढवता येईल याचा उ उपयोग आपण करत असतो आणि अनेक बातम्यातून सुद्धा अनेक ठिकाणचे दाखवले जातात आपल्याला की मराठी भाषेमध्ये ब गणपतीच्या उत्सवामध्ये कशा प्रकारचं सादरीकरण केलं जातं अनेक काही कोकणी नाटक आहेत काही प्रकारचे उत्सव उत्सवामध्ये अनेक प्रकारचे काही कलाकारांच्या माध्यमातून आपण काही गोष्टी शिकू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्या भाषेचा वापर करतो